हॅलो हां हां बोला ना हां बोला बोला अरे खूप चांगला आहे यावर्षी हा खूप मोठी अशी स्पर्धा भरवण्यात येणार आहे हो त्यामध्ये बक्षीस बक्षीस पण देण्यात येणार आहे त्यामध्ये प्रथम क्रमांकावर येणारा जोडीला हां हा हो आपल्या घरची जायलाच पाहिजे त्यासाठीच आज वर्धेला जायचं होतं

तुम्ही याल का त्याच्यासाठी आपल्याला क रंग लागेल ते पायात घाला ते आप चवाळ वगैरे हां हां बक्षीस या वर्षी आमदारातर्फे आहे म्हणतात आपल्या वर्धेचे आमदार जे आहेत

गावाला गावाला भक्कम असे लोक येणार आहेत जसे आपल्या आजूबाजूच्या गावातले जसं एळाकेळी झालं बाभूळगाव झालं बाकी पिपरी वगैरे झालं चारपाच हां हां हो झडशी आहे झडशी हो त्या सर्व गावामधून जोड्या येणार आहेत हो यावर्षी यायलाच पाहिजे त्यासाठीच तर त्यासाठी हां हां तो त्याच विचारातून त्याच विचारातून एक नवीन नि संकल्प करूया हां ते बैलांना थोडं डिजिट म्हणजे याच्यातून कलर फ्री करून चांगले नैसर्गिक कल रंग वापरून त्या त्यांना रंगवूया असं विचार सुरू सुरू आहे

हां त्यांच्या त्यां त्यांच्या त्यांच्या मार्फत एक संदेश देण्याचा एक इच्छा मनामध्ये आहे विचार सुरू आहे मनात

पहिलं बक्षीस आपल्या आपल्या गावच्या ग्रामपंचायतर्फे ठेवण्यात आलेलं आहे पाच हजाराचं

आयोजन तिथेच आहेत हां हां हां पाच पहिल्या पहिल्या तीन जोडींना येणार आहे आपला क्रमांक देणार आहे त्यांच्या सजावटीवर ते

हां त्याबद्दल माहिती नाही पण ते आता जाऊन थोडी चौकशी करावी लागेल

अधिक त्याबद्दल त्याबद्दल आपल्या गावातले गावातले सरपंच आहेत शिपाई आहेत ग्रामपंचायतमध्ये काम करणारे काही माहित माहितीगार असतील त्यांना विचारलेलं जमेल असं त्यांनी सांगितलं आज

अजून आपण सांगितलं आहे ना आपल्या नातेवाईकांपैकी सांगितलं आहे मी आपल्या नातेवाईकांना आत्त्याला सांगितलं आहे मामा मामाला सांगितलं आहे हो येईल म्हणाले जोडी जोडी घेऊन येईन म्हणाले

तू येतो आहेस ना हां नक् हां हां हां नक्की ये पण हो हो

नक्की ये पण